आमच्या शेतामध्ये आम्ही बाग तयार करतो उन्हाळ्यामध्ये आम्ही तिथे वांगीचं पीक घेतो तर ते पीक चालते आमचं दिवाळीपर्यंत दिवाळीनंतर मग आम्ही तिथे कोबीचं रोप लावतो तर ते कोबी कोबी कोबीला रोप नर्सरीमधून आणावं लागते आणि नंतर ते रोप लावावं लागते तर ते चालते तीन महिन्यापर्यंत त्याला पाणी वगैरे हे ते देणं राहते त्याच्यानंतर ते फूल तयार होते आणि नंतर त्याची कटाळी करून ते आम्ही नेतो मार्केटला आणि नंतर परत त्याच्यावर छोटं असं पीक असं पालक मेथी वगैरे हे त्याच्या मधा मध्ये ते पण पीक सोबतच आम्ही घेत असतो तर साईडनं अशी जागा असली की तिथे वालं वगैरे लावतो आणि ते पण आम्ही असं शेंगा वगैरे काढून मार्केटला नेत असतो परत घरच्यासाठी म्हणून थोडंसं दोन तास आम्ही कोणते पण असं सगळेच प्रकारचे टमाटर मिरचे वगैरे लावतो